आम्हाला सगळ्याच प्रकारचे झाडे लावायला आवडते फुले झाडे भाजीपाला किंवा म्हणजे सर्वच प्र प्रकारचे आपण शेतामध्ये भाजीपाला जर म्हणजे भाजीप भाजीपाला जर पे पेरला तर आपल्या घरी कामात पडते भाजीसाठी आणि विकत आणायला लागत नाही आणि फुलं फुलांची झाडं लावले फुलं फळे हे किंवा फुलं फळे फळे तर देवा म्हणजे देवा देवासाठी पण आपण वापरु शकतो आणि जे भाजीपाला आहेत तर फळे आहे किंवा असे तर ते घरी त्यांचे त्यांचे त्यांना बन लिंबू लिंबूचे झाडं आहे हे पण आपण घरीच वापरू शकतो त्यामुळे ते फायदेशीरच आहे म्हणून खूप म्हणजे झाडं म्हणजे भाजीपाला आणि झाडे असे हे खूप मला आवडते म्हणजे आवडते झाडे लावायला